मराठी ही भारतातील एक समृद्ध भावनाप्रधान आणि साहित्यिकदृष्ट्या संपन्न भाषा आहे हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून देशभर वापरली जाते त्यामुळे तिची व्याप्ती व प्राधान्य अधिक आहे मात्र मराठी भाषेचे एक खास वैशिष्ट्य पूर्ण वय ओळख आहे तिचा गोडवा तिचे संस्कारक्षम शब्द आणि सामाजिक सांस्कृत आदिष्टा हिंदीसारखीच मराठी ही अनेक भावना भावनांना व्यक्त करण्याची ताकद बाळगते पण मराठी भाषेचा गाभा लोककथांमध्ये संत साहित्यात आणि ग्रामीण बोलींमध्ये अधिक खोलवर रुतलेला आहे भाषा म्हणून मराठी अधिक स्थायी अधिक आपुलकीची वाटते हिंदी अधिक व्यापक असली तरी मराठीची आत्मियता आणि सृजनशीलता वेगळीच आहे दोन्ही भाषांचा आपापला ठसा आहे पण मराठीचा आत्मा थेट मनाला भिडणारा आहे